पेट्रोलच्या मा पेट्रोलच्या किमती जशा जशा वाढून राहिल्या त्यामुळे गरिबांचा खूप नुकसान झाला आहे कारण की जसे जसे पेट्रोल लिट पेट्रोलची एक लिटरची किंमत खूप जशी वाढत आहे त्यामुळे गरिबांवर पण खूप मोठा याचा परिणाम होऊन राहिला गरिबांचे पण खूप हाल होऊन राहिले कारण की कुठे पण जायचं राहिलं कुठे पण आपल्याला काही सामान न्यायचं राहिलं तर आपल्याला गाडीची आवश्यकता असते तर त्यासाठी पेट्रोलची पण गरज असते कारण की पेट्रोलच एक असे साधन आहे ज्यामुळे आपण गाडी चालवू शकतो पण त्याच्या वाढत्या किंमतीनुसार गरिबांना पण खूप विचार करावा लागतो आधी त्या जागेवर किंवा त्या कोणता सामान न्यायसाठी आप खूप विचार करावा लागतो कारण की पेट्रोलची किंमतच इतकी खूप वाढून राहलेली आहे आणि जास्त पेट्रोल इंधन म्हणा याचे वापर केलं तर याच्या पर्यावरणासाठी पण खूप हानिकारक आहे कारण की त्याच्या गाडीमधून निघणारा धूर हा परिणामावर आपला जो वातावरण आहे आता वातावरणाला पण खूप हानिकारक पोचवते असं मला वाटते कारण की त्याच्यातून जो निघणारा धूर आहे तो ह हव्या हव्यामध्ये मिसळते आणि हव्याला पण प्रदूषित करते झाडांवर पण याचे परिणाम होतो हव्या हव्यामध्ये जे ऑक्सिजनची मात्रा आहे ती कमी होऊन इंधनाची मात्रा जास्त होते आणि त्यामुळे हवामान पण प्रदूषित होतो